महाराष्ट्रात शेती उत्पादनामधे प्रामुख्याने रब्बी आणि खरीप अशी पिके घेतली जातात त्यामध्ये तांदूळ गहू ज्वारी बाजरी मका ऊस तूर हरबरा चवळी सोयाबीन राजगिरा पालेभाज्या फळभाज्या फळं आणि कापूस इत्यादी प्रकारची उत्पादने घेतली जातात ऊसाचे प्रमाण ऊसाचे पीक जास्ती प्रमाणात घेतले जाते त्यामुळे महाराष्ट्रामधे अनेक साखर कारखानेही आहेत त्याचप्रमाणे कांदा हे येथील प्रमुख उत्पादन आहे तांदळामध्ये इंद्रायणी आणि आंबेमोहर हे जास्ती करून पिकवले जातात